कोकन किनारामध्ये तुमचं स्वागत आहे

कोकण किनारा ओके ओके थँक्यू सर तुम्ही आम्हाला संपर्क केलात कोकन किनारा हा अलिबागमधील आमचा फेमस हॉटेल आहे स्पेशली फेमस कशासाठी आहे तर इथलं सुरमई जे आहे आमचे जे सुरमईचे स्पेशालिस्ट आहे आमची डिश तर त्यासाठी कोकन किनारा हा आमचं हॉटेल आहे तो खूपच फेमस आहे पण त्याचप्रमाणे आम्ही दुसरेसुद्धा जे काही आपले सीफूड्स आहेत तेसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत तर तुम्हाला कोणत्या डिशबद्दल हवं आहे माहिती तर तसं मी तुम्हाला सांगू शकते ओके सुरमई आत्ताच मी म्हणाले सुरमई आमची स्पेशालिस्ट आहे तर त्याच्यामध्ये आम्ही सुरमई रवा फ्राय ही एकदम डिलिशिअस डिश आहे आमची त्याचप्रमाणे सुरमई करीसुद्धा देतो आणि जर एखादं कस्टमरची काही डिमांड असेल तर त्यानुसारसुद्धा आम्ही बनवून देतो म्हणजे सुका ओला मध्य असं आणि त्याचप्रमाणे आम्ही हां आता हे झालं सुरमई आणि त्याचप्रमाणे बांगडा फ्राय असेल पापलेट फ्राय असेल किंवा कोलंबी आहे चिंबोरी आहे तर ह्यासुद्धा डिशेस आत्ता आमच्याकडे उपलब्ध आहेत आता हे झालं ओल्या सीफूड्सबद्दल पण त्याचप्रमाणे जी आपली सुकी मच्छी असते म्हणजे बोंबील सुकट वगैरे तर हेसुद्धा मांदेली फ्राय तर हेसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत सर तुम्हाला इकडे येऊ म्हणजे ऑर्डर कशी हवी आहे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा आमच्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत जे तुम्हाला झोमॅटोच्या म्हणजे मिडलने क संपर्काने तुम्हाला भेटू शकते किंवा ऑफलाईन तुम्ही कधी पण आमच्या इथे येऊन व्हिजिट देऊ शकता हो हो तिकडेच तिकडेच हां सी ओके सर तुम्ही कधीच हां कधीसुद्धा येऊ शकता ह्या सगळ्या डिशेस तुम्हाला एनी टाइम एनी अवेलेबल असतील नाही ना आमचं बीचसमोर आहे तर तिकडे फुलच गर्दी वगैरे असते तर आम्ही ट्वेंटी फोर आवर्स आमचं चालूच असतं

थँक्यू सर हो हो थालीसुद्धा आहे थालीमध्ये तुम्हाला सगळे हे जे काही सीपुड्स आहेत तर ते भेटतील म्हणजे आता कोलंबी थाली असेल तर कोलंबीचे चार पाच प प्रकारचे जे काही म्हणजे सुकं असेल करी असेल फ्राय असेल त्याच्यासोबत आम आणि हां सर आमचे एक ही पण आहे ऑफरसुद्धा आहे प्रत्येक थालीवर आमच्याकडून सोलकडी तुम्हाला फ्री असेल

हां हां जर तुम्ही हां तुम्हाला तसंसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे चालेल हां आणि सर पापलेट फ्राय तुम्हाला तिकडे किंवा चिंबोरी असेल तर आम्ही तुम्हाला ते जिवंत दाखवतो आणि मग तुम्ही सिलेक्ट करुनसुद्धा सांगू शकता की आम्हाला हे वालं पाहिजे की ते वालं तसं पण आम्ही तुम्हाला बनवून देतो चालेल ठीक आहे थँक्यू सर